माझा पहिला ऑनलाईन खरेदीचा अनुभव खूपच सकारात्मक होता मी एक पुस्तक खरेदी करण्यासाठी एक प्रसिद्ध ई कॉमर्स वेबसाईटला भेट दिली संपूर्ण खरेदी प्रक्रिया खूपच सोपी आणि सुटसुटित होती प्रथम मला हवा असलेली पुस्तक शोधणे खूप सोप्पं होतं कारण वेबसाईटवर शोधणे तुलना करणे आणि ग्राहकांच्या प्रतिक्रिया वाचणे हे सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध होते पुस्तकांची किंमतदेखील इतर ठिकाणांच्या तुलनेत वाजवी होती पुढे पेमेंट करण्याची प्रक्रिया सुरक्षित आणि वेगवान होती त्यात काही अडथळा आला नाही मला अनेक पेमेंट पर्याय भे मिळाले त्यामुळे मी माझ्या सोयीप्रमाणे प्रेमे पेमेंट करू शकलो खरेदीनंतर मला ऑर्डर ट्रेनिंगची सुविधा मिळाली ज्यामुळे मला माझ्या ऑर्डरची माहिती माहिती मिळत राहिली पुस्तक पुस्तक हे पुस्तक घेण्याची खूप माझी इच्छा होती आणि मला ऑनलाईन ऑनलाईनच्या पद्धतीने ते एका चांगल्या किमतीत भेटले ह्याचा खूप आनंद आहे मला शेवटी पुस्तक वेळेत आणि चांगल्या स्थितीत मिळाले ज्यामुळे मी खूपच आनंदी झालो आणि मी माझ्या इतर मित्रांनासुद्धा हे पुस्तक ऑनलाईन पद्धती ऑनलाईनच्या पद्धतीने घ्यावं असं मी सजेस्ट करेन हे पुस्तक आपल्या रोजच्या जीवनात आपण क कसे बदल करावे यावर आहे तर या अनुभवाने मी ऑनलाईन खरेदीच्या प्रक्रियेवर आता विश्वास ठेऊ लागलेलो आहे आणि तेव्हापासून मी ऑनलाईन खरेदीस आता प्राधान्य देतो बाकी ऑनलाईन खरेदीत काय आता अड अडथळा तेन बाकीचे वगैरे काय स्कॅम होत नाही आहेत आता पूर्ण सिक्युअर आणि सिक्युअर झालेलं आहे त्यामुळे आता चिंतेची काही गोष्ट नाही पेमेंट वगैरे सगळे वेळेवर करू शकतो बाकीचे ऑप्शन्स तेन भेटतात पेमेंट करायला आणि वेळेवर डिलिव्हरी पण होते आणि डिलिव्हरी चार्जेस पण खूप कमी भेटतात त्यामुळे ऑनलाईन खरेदीस आता मी प्राधान्य देण्यास चालू केलेले आहे धन्यवाद